कोविडच्या साथीच्या काळात मुलांच्या लिहिण्याच्या सा सवयीवर भरपूर प्रमाणात परिणाम झाला आहे ऑणलाईन अभ्यासक्रम असल्यामुळे मुलांना लिहिण्याची सवय राहिलेली नाही त्याच्यामुळे त्यांच्या अभ्यासावर भरपूर परिणाम झाला आहे असं मला वाटत आहे